माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताहुनी पैजा जिंके संत ज्ञानेश्वरांनी मराठीची भाषा मराठी भाषेची ही केलेली एक व्याख्याच म्हणता येईल आता मराठी भाषेचा इतिहास बघायला गेलं तर कालचा हा आणि आजचा नसून मराठी भाषेला फार हजारो हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे चालुक्य राष्ट्रकूट यादवकाळात तर मराठी साहित्याचा सुवर्णकाळ म्हटलं जातं तसंच बघता हा मराठी भाषा ही एवढी प्रगल्भ आहे आणि अभिजात आहे तर मराठी भाषेला अनेक बोलीभाषा आहेत आणि बोलीभाषा आणि प्रमाण भाषा ह्या काही वेगळ्या नसून प्रमाण भाषा ही एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रात बोलली जाते आणि बोलीभाषा हे एका ठराविक भागात किंवा ठराविक जिल्ह्यात किंवा ठराविक तालुक्यापुरतीच मर्यादित असते आता बोलीभाषेत माझ्या वाचनात आलेलं बोलीभाषेतलं पहिली काव्य संग्रह हा बहिणाबाई चौधरी बहिणाबाई चौधरीनी वऱ्हाडीत लिहिलेल्या कविता ह्या कुठल्याही भाषेच्या भाषेची बंधनं तोडून तुम्ही वाचू शकता त्या इतक्या प्रगल्भ आहेत आणि सुंदर कविता आहेत त्याच्यामुळे बोलीभाषा की किती समृद्ध आहे हे आपल्याला कळतं आता आमची बोलीभाषा सांगायचं म्हणजे मालवणी मालवणी ही बोलीभाषा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरीच्या राजापूर ह्या तालुक्यात प्रामुख्याने बोलली जाते मालवणीची मालवणी ही मराठीपेक्षा कशी वेगळी असेल हे मी तुम्हाला एका एका उदाहरणातून स्पष्ट करतो आता मराठीत आपण बोलतो की फार उन लागतं आहे तर त्याच्यासाठी एक मालवणी भाषेत त्याच्यासाठी एक विशेष संज्ञा आहे हिंबार हिंबार किंवा निमार त्याचा अर्थ काय असतो की फार कडक ऊन आहे अशाच अशाच आता असं म्हणतात की बारा कोसावर भाषा बदलते अशी मालवणीही बारा कोसावर बदलत असते आता कशासाठी ह्या मराठी शब्दाला मालवणी भाषेत देवगड पट्ट्यात खेका कणकवली कुडाळ पट्ट्यात कशा आणि वेंगुर्ला सावंतवाडीत कित्या असं म्हटलं जातं म्हणजे त्यांना विचारायचं आहे कशासाठी पण मालवणी भाषा ही प्रगल्भ आणि इतकी समृद्ध आहे बोलीभाषा इतकी समृद्ध आहे की त्याच्या अनेक अनुभव आणि अनेक हे जोडले गेले आहेत त्याला मराठी आपण जी म्हणतो प्रादेशिक भाषा किंवा प्रमाण भाषा ही ही एक बोलीभाषा आहे मराठी ही पेशव्यांची बोलीभाषा होती आणि त्याचा आता त्याचा आवाका एवढा वाढला की ते एका महाराष्ट्राची बोलीभाषा बनून गेली महाराष्ट्राची प्रमाण भाषा बनून गेली